तर मला बाईकिंग फार आवडतं माझ्याकडे रॉयल एन्फिल्ड थर थंडरबर्ड थ्री फिफ्टी एक्स ही बाईक आहे आणि मी तर भरपूर जागे फिरला आहे तसं तर बाईकने जसं मी रणथंबोरला गेलो होतो राजस्थानमध्ये मग गीर गीरला गेलो होतो गुजरातमध्ये मग कोचीला गेलो होतं केरळमध्ये आणि बँगलोरला गेलो होतो अजून पुण्याला गेलो होतो आणि ताडोब्यालाही गेलो आहे आम्ही तर आणि तसं तर मला बायकिंग इतकं आवडतं की अजून अजूनही खूप जागा अशा आहे की जिथे माझी जायची इच्छा आहे जसं की एकतं माझे हिमालयन हिमालय लद्दाख लेह अशा जागी बायकिंग करायची इच्छा आहे अजून तिकडे आपलं ओडिशा आसाम या साईडला पण माझी बायकिंग करायची इच्छा आहे आणि तशा जाागी बायकिंग करणं असं काही खूप सोपं नाही आहे त्याच्यासाठी फिटनेस मेंटल प्रिप्रेशन असं खूप पाहिजे असतं कारण की ते थोडंसं कंडिशन्स तिकडे इतक्या सुटेबल नसतात बायकिंगसाठी म्हणून आपल्याला तशा जाागी खूप केअरफुल राहावं लागतं किंवा आपण सध्या तयार आहे का आपण आपलं शरीर तिथे जायला तयार आहे का आपलं मन तयार आहे का तर त्या हिशोबानी आपल्याला ते प्लॅनिंग करावं लागतं